अ प बघ माझ्याकडे ना झाडू भांडी आणि लादी पुसण्या्चं कामं आहे हे सगळं करायचंय सोबत अंगणातील केर काढणं आणि अंगण साफ करणं आणि कपडे पण धुवायचे आहेत तर किती घेशील तू मी जी आधीची बाई होती तिला मी पंधराशे रुपये द्यायची ती ही सगळे कामं करायचे तर तू किती घेशील पंधराशेच घेशील का दोन अडीज हजार म्हणजे हे खूप झालेत ना मी आधी पंधराशे द्यायची तर मी खूप झालं माझ्याकडे सहा रूम आहेत सहा रूम माझ्याकडे पाच लोकं आहेत हो अंगण मोठा आहे हो बघ आमचे रोज चे जे असतात तीच धु कपडे धुवायचे असतात पण का किती पैसे घेणार म्हणजे आधीच्या बाईला मी पंधराशे द्यायची तर दोनशे वाढवून देते दोन हजार खूप होतात न आ दोन हो ते बरोबर ते बरोबर आहे पण म्हणजे एकदम पाचशे रुपये वाढवून थोडी ना आपण कोणाला देतो आपण खूप झालं तर दोनशे किंवा ती तीनशे वाढवून देतो तूम्ही बरोबर सांगा म्हणजे मला बरं राहील

बरं ठीक आहे हो ठीक आहे मग या तुम्ही उद्यापासून